राज्यातील सरकार नागरिक ह्यांच्यातील प्रमुख इंटरजेक्शन्स किंवा सेवा या अनेक प्रकारच्या आहेत जसे जिल्हा सांभाळण्यासाठी जिल्हा अधिकारी ऑफिस असते तालुका सांभाळण्यासाठी तहसील ऑफिस असते आणि गाव पातळीवर ग्रामपंचायत किंवा तलाठी ऑफिस असते आणि या सगळ्या सेवा सरकार मार्फ मार्फत पुरवल्या जातात गावांमध्ये एखादा सर्वे करायचा असेल तर तो तलाठी करतो तसेच तो सर्वे करून तहसीलमध्ये तहसीलदाराकडे देतो किंवा गावातील व्यक्तीला तलाठी तलाठीची व्यवस्थित वागणूक किंवा सेवा मिळत नसेल तर तो तहसील कार्यालयमध्ये जाऊ शकतो आणि तिथे तक्रार देऊ शकतो आणि त्याच्यावर निवार निवारण हे तहसील ऑफिस करत असते आणि जर समजा एखाद्या नागरिकाला किंवा अधिकाऱ्याला जर तहसीलमधे व्यवस्थित वागणूक किंवा व्यवस्थित जे हवं असते जे त्याची सेवा असते ती मिळत नजेल तर तो जिल्हाधि ऑफि जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये जाऊन त्यांची तक्रार करू शकतो अशा प्रकारे अनेक सेवा या सरकार आणि नागरिकांच्या मध्ये इंटरजेक्शनचं काम करत असते जर एखादा अधिकारी किंवा एखादा कर्मचारी भ्रष्ट असेल तर नागरिक त्याची तक्रार ही अँटीकरप्शन ब्युरोकडे देऊ शकतो तर एखाद्या व्यक्तीने कोणाला एखाद्या मुगीगा छेड काढली तर ती मुलगी यस पी ऑपिस किंवा त्यात स्थानिक तालुक्यातील ठाणेदार उपजिल्हा उप पोलीस ऑफिस इथे ती तक्रार देऊन आपले आपल्याला न्याय मिळवून घेऊ शकते अशा प्रकारच्या अनेक सेवा ह्या सरकार आणि नागरिक यांच्या इंटरजेक्शनचं काम करीत असते